हॅलो डायवर तुम्ही कुठे हात कधी येणार आहात मी तुमची बरेच टाइम वाट बघत आहे तरी पण मला कामासाठी लवकर जायचं आहे तरी कृपया लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही आत्ता कुठे आहात त्याचा की आत्ता खूप टाइम झालेला आहे तरी तुम्ही आता किती वाजता येणार आहात ते आत्ता आम्हाला सांगा इथे